मी बास्केटबॉल खेळत होती अगोदर आणि शाळेत असताना मी हा खेळ नियमित खेळायची शाळेतला बास्केटबॉल कोटावर आम्ही मित्रांसोबत हा खेळ खेळायची आणि दुसरं भागाचा विषय विचारलं तर लोकांना खेळण्यासाठी जागा तर शाळा आणि महाविद्यालय बहुतेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये बास्केटबॉल कोट असतातच तर विद्यार्थी आणि शिक्षक हे कोट वापरू शकतात मग येतं आपलं सामाजिक केंद्र आणि जिम बरेच सामाजिक केंद्रं आणि जिम्स बास्केटबॉल कोर्ट पुरव पुरवतात आणि येते सभासदत्व देऊन खेळ खेळता येते सार्वजनिक उद्यान काही शहरामध्ये सार्वजनिक उद्यानमध्ये बास्केटबॉल कोर्ट असतात जिथे कोणीही जाऊन खेळू शकतो मग आहे जे आता अर्बन सिटीजमध्ये खूप येतं आहे जे आहे स्पोर्ट्स क्लब्स तर बास्केटबॉल क्लब्समध्ये सामील होऊन नियमित खेळ आणि परीक्षण मिळवता येते मग काही जागा काही सिटीज काही शहरावर हे आपण टर्फ जे फुटबॉलचे टर्फ असतात बास्केटबॉलचे कोर्ट असतात त्यातच इन्क्लूड केलेलं असतं मग तिकडे पण आपण बास्केटबॉलचा हा खेळ खेळू शकतात आणि बास्केटबॉल नाही तर फुटबॉल खेळू शकतात आपण तर या ठिकाणी तुम्हाला खेळण्यासाठी उत्तम सुविधा आणि साथीदार मिळतील तर खेळ खेळू शकतात ज्यामुळे तुम्ही तुमचा खेळात सुधारणा करू शकता तर आहे तेवढंच